वेगवेगळ्या झाडांच्या प्रदर्शनाला भेट द्यायला मला आवडते आमच्या घरी पाशी आमच्या घरापाशी एक डी मार्ट आहे त्यात तिथं नर्सरी आहे तिथं जाऊन मी भेट देते त्याचे झाडं बघते खूप छान वाटले आणि तिथं लेकी मी झाडं आणते आणि घरी लावते ज्याने एके दिवशी मी माझ्या ह्या माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं की मला काळी माती आणून द्या त्यानी जाऊ लागले होते कार्यक्रमाला त्यावेळेस त्यांनी तिथं जाता जाता एक ट्रक दिसला मोंड्यात त्यांना ते ते तिथं बघितले आणि म्हणाले माझ्या घरी नेऊन माती टाकतोस का ते घरी येऊन माती टाकले त्याच्यानं मग ती माती आमचे गल्लीतले घेऊ लागले होते त्याच्यानं मी ती घेतली आणि एका ह्यांना सांगितलं होतें की पोते भरून आमच्या गच्चीवर ठेवता का मग ते गच्चीवर आम्ही ठेवली आणि काही वेळेला मी असं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये रोपं आणते आणि ते कॅरीबॅक काळ्या काढते आणि ते त्याच्यात माती लाव टाकून लावते कुंडीमध्ये आणते त्याच्यात छान छान टमाटे ह्याचे गोबी मिरची असे पालक मिरची टमाटा प बटाटे अशा प्रकारची झाडं लावते आणि त्याच्यामुळे कांद्याची पात कोरफड फुलाचे गुलाबाचे मोगरा अशाही प्रकारचे झाडे लावते जेणेकरून मस्त बायकी असं वातावरण शुद्धीकरण राहावं म्हणून त्याची झाडं लावते पसरते चार आणि माझे लेकरं जेणेकरून त्यांना बघून प्रसन्नता वाटावं मासाळ्या चिमणे पाखरे हे सगळे पण येऊन बसतात